हॅलो नमश्कार सर अं नमश्कार सर हो हो हो हो माझी मुलगीच शाळेत आहे

हो हो हो हो मी येईल अं शाळेमधे तर ही जी मीटिंग आहे ही आपली कशाबद्दल होणार आहे सर

अच्छा आणि अं ह्याच्यामधे आता काही दिवसानी युनि टेस्ट पण होणार आहे तर हा हां अच्छा तर ही जी आपली मीटिंग होणार आहे तर ही मीटिंगमधे आपले युनि टेस्टबद्दल पण बोलल्या जाणार आहे का अच्छा म्हणजे ही जी मीटिंग आहे तर ही आपली फर्स्ट मीटिंग आपली फर्स्ट युनि टेस्टबद्दल राहणार आहे ना अच्छा अच्छा अं ठीक आहे अं अच्छा आता मागे ज्या मुलांच्या युनि टेस्ट झालेल्या होत्या तर त्यामधे त्यांना जे मार्क वगैरे मिळाले होते ग्रेड मिळालेले होते तर ते माहिती पडू शकणार का हं अच्छा तर हे मीटिंगमधे सांगितल जाईल आपल्याला बरं बरं ठीक आहे चालेल तर मग मी जी मीटिंग होणार आहे ना तर मग मी येते मग मीटिंगला ओके ठीकए सर चालेल अं आणि हॅलो सर अं बरं ह्याच्यामधे काही डॉक्युमेंट वगैरे काही आणायचे आहेत का ठीक आहे चालेल चालेल ठीकए थॅंक यू सर